नमस्कार मी राजनंदिनी तोडकरी व मी उस्मानाबाद जिल्ह्याची रेवाशी आहे आनि आमच्या भागात खूप सुंदर आनि खास ठिकाणं आहेत जिथं पर्यटकांनी नक्की भेट द्यायला हवी उस्मानाबादच्या लेण्या ही खडकात खोदलेले खूप जुने आणि सुंदर गुफा आहेत इथं फारपूर्वी बौद्ध भिक्षुनी ध्यान धारणा केली होती लेण्यावरचं कोरीव काम खूपच छान आहे इथं गेलं की वाटत आपण जुन्या काळात गेलो आहोत दुसरं म्हणजे हातल्या देवी मंदिर हे मंदिर डोंगराावर आहे देवीचं दर्शन घेतल्यावर वरून गावाचा संपूर्ण परिसर पाहायला मिळतो खूप सुंदर दृश्य बघायला भेटते इथं खूप मोठी जत्रा भरते आनि खूप गोड खाानं खेळ आणि गाणी असतात इथलं निसर्ग सौंदर्य खरंच मनाला शांतता देणारं असतो तिसर म्हणजे तुळजापूर तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवीचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजदेखील इथे देवीची पूजा करायचे इथं आलं की अध्यात्मिक शांतता वाटते तुळजापूरचं गडकोट रस्त्यावरील बाजार आणि गरम गरम भजी पाणीपुरी खूप मजा आणतात